हॅलो बोला भाजीमध्ये का पाहिजे आपल्याला

माझ्यापाशी शिमला मिरची आहे पालक आहे गवारची फल्ली आहे आलू आहे कांदे आहे अजून डिस्काउंट फक्त तुम्हाला टेन पर्सेंट भेटेल

वांगे वीस रुपये किलो हां तुम्हाला किती किलोपर्यंत पाहिजे

शंभर लोकांचं जेवण आहे तुमच्या इथे तुम्हाला लागंल तरी पण वीस किलो वांगे लागतील तुम्हाला आलू लागतील आलू वांग्याची भाजी आहे का

पालक दाल आहे का आलू पालक आहे का तर मग वांगे कशाला अच्छा ठीक आहे ना पालक तुम्हाला पंधरा किलो पालक लागंल तुम्हाला फ्रेश आहे पूर्ण टोटल फ्रेश हां कण् भेटून जाईल ना तुमचा ॲड् तुमचा ॲड्रेस देऊन द्या

हां तर वैशाली नगरमध्ये कुठे पाठवायचा आहे टोटल बरोबर हां तर वैशाली नगरमध्ये एक्झॅक्टली कुठे

ठीक आहे ना पोहोचून जाईल ना माझा मुलगा येईल तुमच्यासोबत म् मा माझ्यासोबत एक मुलगा येईल तो बील बी देऊन जाईन तुम्हाला आणि कॅश पेमेंट करून दे हो ठीक आहे